आपल्या समाजात वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक परंपरा चालू असते आपल्या समाजातील पारंपरिक नृत्याशी संबंधित अशा विविध कथा किंवा दंतकथा असतात नृत्य नृत्य हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात व त्या ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात नृत्याचे वेगवेगळ्या कथा किंवा दंतकथा आहेत नृत्य हे आप नृत्यकला ही एक कला आहे व ते आपण सर्वांनी जोपासली पाहिजे कलेचा आपण योग्य प्रकारे वापर करून त्या कलेमध्ये आपले विविध कलेद्वारे विविध गुणधर्म आपले विविध कौशल्ये आपण प्र प्रकार केले पाहिजे विविध कौशल्य आपण लोकांपर्यंत पाठवली पाहिजे नृत्यातून आपण आपले गुणधर्म लोकांपर्यंत दाखवतो त्याबद्दलची नृत्याबद्दलची आपण माहिती सर्वांना पोचवतो आपली कला आहे म्हणून आपण त्या कलेचा योग्य मान राखला पाहिजे नृत्य एक सुंदर कला आहे त्याच्या विविध कथा आहेत नृत्याची वेगवेगळ्या प्रकार प्रकार पडतात नृत्य एकच प्रकारचे नसून त्याचे विविध प्रकार पडतात व त्याचा विविध प्रकारे उपयोग केला जातो अशा प्रकारे समाजातील पारंपार वेगवेगळ्या परंपरानुसार त्यामध्ये नृत्यांचे प्रकार पडतात